स्टार्टींगला मी जो मोबाईल आहे तर त्यामधून फोटो काढत होतो माझ्याकडे ओपो नावाचा हा मोबाईल होता त्यामध्ये मी त्याचा वापर करून मी चांगल्या चांगल्या प्रकारचे फोटो ग्राफिक काढत होतो त्यानंतर मी चांगल्या प्रकारचे फोटोग्राफी करण्यासाठी मी कॅननचा कॅमेरा खरेदी केला त्यामुळे मला अधिक हे चांगले प्रकारचे फोटोस येऊ लागले त्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे लेन्सेसही युज करत होतो जेणेकरून फोटो चांगल्या प्र पद्धतीचे येवावे आणि त्यासाठी मी एक सोनीचा एक कॅमेरा घेतला कारण वेगवेगळ्या कंपनी हे वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स त्यामध्ये अॅड करत असते आणि मला सोनीची कॅमेरा घेतल्यामुळे अधिकही चांगले ते फोटो येत होते आणि मी ह्या कॅमेरा यासाठी वापर करत असतो कारण की जे फोटोस असतात तर त्यामध्ये आपण ब्लर वगैरे करू शकतो आणि चांगल्या कॉलिटीचेही फोटो आपण घेऊ शकतो आणि कॅमेरा म्हटलं म्हणजे एक प्रकारचा सर्वात चांगले फोटोग्राफी करण्याचा एक साधन आहे